आपल्या भारतात अनेक प्रकारचे धर्माचे लोकं राहतात हिंदू धर्माचे मुसलमान सगळे अनेक प्रकारचे धर्म आहेत ते आपापल्या धर्माचे आदर करतात कोणीही कोणाचा धर्माचा अनादर करत नाही हिंदू असो मुस्लिम असो सिख असो सगळे आपापल्या ज्या धर्म पाळतात आणि ते एकमेकाच्या धर्मातही सहभागी होतात कोणाच्या धर्माम देवाला आ अनादर करत नाही आणि जे त्योहार येतात त्यांना पण एकत्र ते हे करतात एकत्र येतात एकत्र साजरा करतात सन सोहळा करतात मुसलमानसुद्धा दिवाळी करतो आणि सिखसुद्धा दिवाळी करतो होळीसुद्धा मुसलमान करतो आणि हिंदूपण होळी कर अशा अनेक धर्म आहेत की ते आपले अनादर करत नाही ते एकमेकास एस एकमेकास मिळून राहतात